हॅलो मॅम मी केतन संगारे बोलतो तुम्ही डर्मिलॉजिस्टच्या डॉक्टर आहात हो ते मला माझ्या स्कीनबद्दल तुमच्याशी बोलायचं होतं माझ्या स्कीनवरती ना खूप फोड्या आल्या आहेत आणि स्कीन डार्क पडते ऊन्हाने टॅन होते आणि स्कीनवर रॅशेस आल्या आहेत ओके मॅडम

तसं मॅम मी पाणी वगैरे खूप पितो आणि मी जीम वगैरे पण जातो मी पाणी वगैरे खूप पितो मॅडम मी पाणी वगैरे खूप पितो आणि जीमला पण जातो तर मी ते प्रोटीन वगैरे घेतो त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम होत आहे का नाही तसं मी नाही तसं मॅम मी लिंबूपाणी लिंबूपाणी वगैरे सगळं घेतो आणि मी व्हेजिटेबल्स पण कंझ्युम करतो आणि फ्रूट्स वगैरे पण खातो मॅम मॅम नो नो मॅम तसा मी आठ आ आ आठ आठ तास क्लासमध्ये जातो ना म्हणून माझ्या स्कीनवरती म्हणजे माझा आहार थोडा बाहेरचा बाहेरचं खाणं थोडं मला खावं लागतं मॅम मी तुमच्या तुमच्याकडे कधी अपॉइंटमेंट घेऊ मॅम मी ठीक आहे मॅम चालेल थँक्यू थॅंक्यू मॅम